पाणी फिल्टर शुद्ध करण्यासाठी पद्धतीचा अवलंब पूर्वी पूर्वी असं काही असं योजना अशी काही नव्हती ना कारण किंवा सुधारणा नव्हती आताच्या सध्याच्या युगामध्ये आपण फिल्टर वापरतो पण त्यावेळेला काहीच म्हणजे काहीच पाणी म्हणजे तेव्हा नळाचंसुद्धा पाणी येत नव्हतं नदीचं पाणी किंवा तलावाचं पाणी किंवा विहिरीचं पाणी आणावं लागत असे मग ते फिल्टर कसं करणार का काही वेळेला मग पुर आल्यावर पाणी गढूळ होतो गढूळ व्हायचं तर मग ते पाणी प्यायचं कसं तर ते पाणी फडक्यातनं स्वच्छ फडक्यातनं गाळून पाणी पिऊ शकत होतो किंवा पाण्यामध्ये तुरटी फिरवायची मग ते पाणी पिऊ शकत होतो किंवा ते पाणी आणल्यानंतर ते शांत असं न हालवता ठेवायचं आणि तर मग तो गाळ खाली बसायचा तर मग ते वरचं पाणी काढून घ्यायचं असं पूर्वी होतं मग तेव्हा आता सुधारणा होत होत गेलेली आहे आता पाणी उकळून सुद्धा तुम्ही गार करून पिऊ शकता हे अतिशय म्हणजे साधा आणि सोपा छान उपाय आहे फिल्टर प वापरण्यापेक्षा की त्यातले बॅक्टेरिया म्हणजे किंवा जंतू जे आहेत ते मरतात त्याच्यामुळे उकळून पाणी पिणे हा अतिशय चांगला भाग आहे आणि दुसरं महत्त्वाचा म्हणजे तांब्याच्या ह्याच्यात पाणी तांब्याचं धातुतलं म्हणजे तांब्याचं भांडं किंवा तांब्या ह्याच्यामध्ये पाणी रात्रभर ठेऊन त्याच्यामध्ये तुम्ही रुद्राक्ष घालून सकाळी प्या छान वाटतं किंवा पाण्यामध्ये तुम्ही वाळा वासासाठी वाळा घातला तर किंवा मोगऱ्याचं फूल घातलं तर त्यात छान वास येतो आणि ते प्यायला खूप मस्त वाटतं दुसरं असं की ते पाणी तुम्ही त्याच्यामध्ये हळद मध घालून पिऊ शकता आणि काही घरगुती उपाय तुम्हाला काही होत असेल तर हे तुम्ही हळद मध घालून त्याचा उपयोग करू शकता आणि छानपैकी आपलं आरोग्य सुंदर ठेवू शकता